अकोला जिल्ह्यातील जवळपास एक शेगाव म्हणून स्थान आहे तिथे बरेचजणं म्हणजे भरपूर सिटीमधले किंवा अदर कंट्रीजमधले लोकं भेटायला येतात ॲक्च्युली तिथे जे संत गजानन महाराज म्हणून ते शेगाव हे गाव ओळखलं जातं आणि त्यातल्या त्यात तिथे एक आनंदसागर म्हणून एक प्लेस बनवलेला आहे तिथे फॉरेनची पण लोकं भर भरपूरजणं येतात आणि इतकं छान आहे ना आनंदसागरला की म्हणतात ना आणं सारे तीर्थ बार बार आनंदसागर एक बार यासारखी एक म्हण आहे तर तिथे त्या आनंदसागरमध्ये एक स्वामी विवेकानंदांचं छान मस्त छान टेम्पल केलेलं आहे तिथे आणि प्लस फिशपॉट आहे लहान मुलांना रेलगाडी खेळायला आहे गार्डन लाईक गार्डन इतकं अप्रतिम बनवलेलं आहे इतके छान त्या गार्डनच्या भिंतीवरती इतके छान डिजाईन केलेलं आहे कोरीव पेंटिंग केलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावलेली आहेत तिथे छान गार्डनमध्ये आणि वेगवेगळी झुले आहेत जे लहान मुलांना झुलायला खूप इझिली वाटतात प्लस खाण्याची वेगवेगळी स्टॉल आहेत एका स्टॉलला तर स्नॅक्स आहे तर एका स्टॉलला जेवण आहे एका स्टॉलला काही वेगळी वेगवेगळे पदार्थ आहेत आणि प्रत्येक याला एक पाच किंवा दहा रुपयाचं किंवा वीस रुपयाचं किंवा पंधरा रुपयाचं अशी वेगवेगळ्या प्राईस रेटमध्ये कुपन ठेवलेले आहे की त्या रेटमध्ये हे प्रो प्रोडक्ट मिळणार किंवा ह्या प्राईसमध्ये ते मिळणार खाण्याचे तितके स्टॉल आहेत की म्हणजे मी सांगूही नाही शकत फार आहे मला तर खूप म्हणजे इतकं छान वाटतं तिथे आनंदसागरला गे गेलं की खूप म्हणजे तिथून निघायची माझी इच्छा होत नाही चहाचे स्टॉल आहे कॉफीचे स्टॉल आहे इव्हन पाण्याची सोय तर जागोजागी केलेली आहे आणि प्लस लहान मुलांना तेवढं मोठं गार्डन फिरायला किंवा आनंदसागर फिरायला खूप टाइम लागतो म्हणून त्यांनी एक रेल्वेगाडी बनवली आहे त्या रेल्वेगाडीची तिकिटं पाच किंवा दहा रुपये ठेवले आहेत त्यांनी छोट्या मुलांची पाच रुपये ठेवले आहेत तर मोट्या मुला माणसांची दहा रुपये ठेवली आहे त्यामध्ये लोकं बसू शकतात आणि ते पूर्ण अख्खं आनंदसागर बग बघतात कारण की आनंदसागर एवढं मोठं आहे की फिरते म्हटलं तर त्याला मिनिमम दोन दिवस तरी लागतात एका ठिकाणी फिशपॉट आहे तर ते फिशपॉट एवढं मोठं बनवलेलं आहे की गोल गोल फिरून आपलं अख्खे पाय दुखून जातील एवढे इतकं छान अप्रतिम बनवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचा फिश आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरच्या फिश आहे आणि वेगवेगळ्या सिटीमधले लोकं येऊनसन्यानी तिथे फोटो फोटोस्टेट करतात फोटोशूटींग करतात आणि फोटो वगैरे काढायला इतकं छान आहे आनंदसागर की खूपच छान आणि सगळं जे आहे ते मिनिमम ॲटलिस्ट दोन एकरमध्ये तरी असतील ॲटलिस्ट मला असं वाटतं अप्रतिम आहे तर मला असं वाटते की तुम्ही पण एकदा अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे आणि भेट द्यायला पाहिजे आणि संत गजानन महाराजांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल इतकं छान आहे ते संत गजानन महाराजांबद्दल जे मी माहिती गोळा केली आहे तर त्यानुसार तिथे संत गजानन महाराज तिथे बनवला आहे इव्हन तिथे पण सुद्धा महाप्रसाद असतो रा सकाळचे बाराला असतो रात्र सायंकाळचे आठला असते जेवण जेवण पण इतकं फार सुंदर की म्हणतात ना की संत गजानन महाराजांचे फेवरेट आहे पिठलं आणि भाकर इतकं छान जेवण बनवतात की मला खाऊ म्हणजे इतकं छान वाटतं की अरे यार इतकं माझं पोट भरलं आणि खरंच माझ्या मनासारखं जर जेवण भेटलं आणि आनंदसागरलाही खूप छान करमतं रात्रीच्या टायमाला इतकं छान वाटतं की म्हणजे तिथून निघायची पण इच्छा होत नाही तर मला असं वाटतं की तुम्ही पण एकदा आनंदसागरला भेट द्या किंवा संत गजानन महाराजांच्या चरणी एकदा तरी जावं असं छान वाटतं मला